हॅलो मला फार्मसी करायची होते कॉलेजमध्ये ॲडमिशन टाकायचं होतं आताच बारावी झाली माझी आहे की नाईनटी हां हां ते कोणते कॉलेज म्हटलं तुम्ही हे के आर के कॉलेजमध्ये काय सर मग किती पर्सेंटेज हवे होते त्याला मग ते फार्मिसिला ॲडमिशन घ्यायला हां हां हां हां मिळून जाईल काय ब किती वर्षाचं काय पिरियड असणार ते फार्मसीला हां हां हां कॉलेजची वैशिष्ट काय तर सांगाल म्हणजे ॲडमिशन करायला आम्हाला सोपं पडंल ओके हां हां हां हां हां तसं त्याला बोला बोलाली टॉप हां हां हां हां नाव काय म्हटलं सर कॉलेजचं हां हां हां हां ते किती वर्षाचा कोर्स म्हणला सर तुम्ही ओके एक लाख वीस हजार हां हां हां हां हो मग ते सर असं हप्त्यानं

हां हां हां हां ह हां ह मग सर ते असं फी मग हप्त्यानचं भरू शकत नाही का महिन्या महिन्याला हा असं आहे काय

हां हां ह हा काशमध्ये जर किती किती कमी होईल काय एक एक वर्षाचे किती वीस हजार बस ते काय हां हां हां आणि सर टोटल टोटल किती वी तीन वर्षाचं काय टोटल तीन वर्षाची फी काय होईल मी खास्टमध्ये असलं तर हां हां हां ह ह मग सर कॉलेजमध्ये आपल्या प्लेसमेंटची सुविधा आहे काय हां हां हां

हां हां ब हां हां मग इंडस्ट्री विजिट सर कुठं प कुठं नेली जाते काय हां हां हां हां तर आपल्या कॉलेजचा पत्ता काय बोलला

हां हां हां हां हां हां हां आणि कॉलेजचं नाव काय म्हणला सर ओके तर मग कॅन्टीनची सुविधा आहे का आपल्या कॉलेजमध्ये हा वॉटर वॉटरची पाण्याची पण सुविधा आहे का आपल्याकडे हां हां हां हां हां हां हां बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर मी कळवतो तुम्हाला एक दोन दिवसात कळवतो हां चालेल चालेल चालेल